अकोला जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा वापरली जाते पण अकोला जिल्ह्यामध्ये विविध धर्माचे लोक आपल्याला पाहायला मिळतात जसे की मराठी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन शीख असे बरेचसे लोक इथे एकत्र राहतात त्यामुळे इथे अं सगळेच ज्या या धर्मातील ज्या ज्या धर्मात जे जे सण आहेत ते सर्व सण अकोला जिल्ह्यामध्ये साजरे केले जातात जसे हिंदू धर्मामधे दिवाळी दसरा हे सण इथे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात आणि इथे होळीचा जो कार्यक्रम आहे तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे तर खूप लोक जमा होऊन हा सण साजरा करतात होळी पेटवतात आणि रावण दहन जे असते तो प्रोग्रॅम सुद्धा इथे खूप मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे हा सण पण थाटमाटात पार पडतो आणि इथे होळी होळी सुद्धा हा कार्यक्रम सर्व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन साजरा करतात एकमेकांना रंग वगैरे लावून शुभेच्छा देतात आणि इथे जे ट्रेडिशनल जे कपडे जे घालतात लोक ते नॉमर्ल इथे लेडीज साड्या वगैरे घालतात आणि पुरुष हे पॅन्ट शर्ट वगैरे असा इथली इथली वेशभूषा अशी आहे आणि इथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात इथे मोठेमोठे जे मैदान असतात तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात इथे म्हणजे देवाचे मोठेमोठे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मोठेमोठे कार्यक्रम होतात आणि भक्तांना इथे जेवण वगैरे जे असते ते सुद्धा मंदिरामधे मिळते आणि इथे मुस्लिम लोकांचे जे सण आहेत जसं की ईद वगैरे झालं हे सुद्धा इथे खूप थाटामाटात पार पाडतात आणि खूप मोठा जनसमुदाय या ईदमधे आपल्याला आ आढळून येतो इथे पूर्ण शहरामधे अकोला जिल्ह्यामध्ये ईद ही खूप लोक साजरी करतात जरुरी नाही की मुस्लिम लोकच मराठी आणि हिंदी लोक सुद्धा हा सण सणामध्ये सहभागी होतात आणि साजरा करतात एकमेकांसोबत चांगले राहतात इथे वेगवेगळे मंदिर आहेत आणि मंदिरामधे इथे मोठ्यामोठ्या मोठ्या प्रमाणात गर्दी होते लोक दर्शनाला जातात असे अशी अशा अकोला जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा कायम राखलेली आहे